तारे आणि ब्रह्माण्ड यांचा अभ्यास करून आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी शिकता येतील उदाहरणार्थ ब्रह्माण्डाची निर्मिती वगैरे कधी झाली किंवा ताऱ्यांमधलं आणि आपण पृथ्वीवर जे आहोत तर ते अंतर वगैरे याबाबतीत आपल्याला माहिती मिळू शकते ब्रह्माण्डातील वेगवेगळ्या ठिकाणचं वातावरण कसं आहे वेगवेगळ्या ताऱ्यांवर ग्रहांवर कोणते वायु खनिजं मुलद्रव्य वगैरे मिळतात त्याची माहिती आपल्याला मिळू शकते किंवा त्याच्यावरून रिसर्च करता येऊ शकतं किंवा तिथल्या वेगवेगळ्या भागात जीवसृष्टी वगैरे आहे का याच्याही आपण शोध घेऊ शकतो अशा प्रकारे वेगवेगळ्या पद्धतीने आणि वेगळ्या विश्वात आपण जाऊन नवीन काहीतरी शिकायला मिळू शकतो